माझा आवडीचा खाद्यपदार्थमध्ये सगळ्यात पहिले मोमोज येतात मोमोज मला टपरीमध्ये खायला खूप आवडतात ते चायनिजवाली गलीमध्ये चायनिज खायला खूप आवडतात तिथे मंचुरियन खूप खूप आवडतात कॉकटेल आवडतात पिझा हटमधून जाऊन पिझ्झा बर्गर हे ही खूप आवडतात फ्रेंच फ्राईस खूप आवडीचा खाद्यपदार्थ आहे आणि साउथ इंडिअनमध्येही खूप चांगले चांगले खाद्यपदार्थ आहे माझा आवडीचं खाद्यपदार्थ इडली आहे दोसा आहे दोसाही मला खूप फार आवडतात आणि उत्तपमही खूप आवडीचा आहे मला पाणीपुरी खूप आवडतात खमाल चौकमध्ये खूप चांगला ठेलावाला असते त्याच्याकडून पाणीपुरी खूप आवडतात